हॅलो हा नमस्कार नमस्कार मला आपल्या गावामध्ये काही पर्यटनस्थळं पहायला यायची होती व्हिजिट देण्यासाठी येणार आहे मी तर असं मला तुम्ही तुमच्या गावामधलं काही सांगू शकाल का बघण्यासाठी काय आहे का इतिहास ऐतिहासिक काही इ इतिहासासारखं काही आहे का म्हणजे हा

तुम्हाला तु थोडासा थोडासा डिटेलमध्ये सांगू शकाल का जे तुम्ही म्हणत आहात जोगाई देवी आणि याची खानामंदिर याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा दोन मिनिटाची अच्छा

हा

अच्छा

अच्छा

तुमचं जर देवी आहे ते काही असं म्हणजे पावणाऱ्या आहेत का

नवस केला तर पावेल का आम्हाला बरं बरं अच्छा

समाजकार्यकर्ते कोण कोण घडून गेले सांगाल का जरासं हा हा

अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालते आहे सर मग एवढी एवढी माहिती दिली पुरेशी आहे असं वाटतं आहे मला खूप छान वाटलं तुम्हाला बोलून ठीक आहे धन्यवाद मी आता निघण्याची तयारी करतो ओके चालते ठेऊ मग चालेल ठीक आहे ठेवतो